शेती म्हटलं तर हा ग्रामीण प्रदेशातच येणारा भाग आहे तर ग्रामीण समुदायात कृषी उद्योग वाढवण्यासाठी मला असं वाटतं की आपण काय केलं पाहिजे शेतकऱ्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला पाहिजे जागोजागी भाजीची मार्केट उभा केली पाहिजे कारण दलाल आणि व्यापारी हे लोक असे आहेत की ते कधी शेतकऱ्याला पुढे जाऊ देत नाहीत मग आपण शेतकऱ्याला आणि दलालाचा माल न घेता आपण शेतकऱ्याचा माल घ्यायला पाहिजे म्हणजे जी मधली कडी आहे दलालाची किंवा व्यापाऱ्याची त्या कलीला त्या कडीलाच बंद केलं पाहिजे ना कारण जर आपल्याला शेतकऱ्याचं भवितव्य घडवायचं असेल तर त्याला समृद्ध बनवलं पाहिजे आणि त्याला जर समृद्ध बनवायचं असेल तर त्याला चार पैसे मिळाले पाहिजे म्हणून कृषीच्या आधारित उद्योगधंदे पाहिलं तर तुम्ही कृषीला एक अनुसरून आपल्या जनावरांचा एक गोठा बनवू शकता गाईंचा गोठा म्हशींचा गोठा त्याच्याच बरोबर शेळीपालन केलं तर त्याला शेतकऱ्याला पण फायदा होईल आण खत म्हणून तुम्हाला शेतीचा हा जोडधंदा होतो कुक्कुटपालन करू शकता मासेपालन करू शकता म्हणूनच म्हणलेलं आहे की ग्रामीण समुदायात कृषी उद्योग वाढवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करता येतात